आम्ही लहानपणी जसे गिल्ली दांडू लगोऱ्या धाबाधुबी लपाछपी असे खेळ खेळायचो कारण की त्याचे कसे होते की भरपूर खेळ लहानपणी त्या खेळला जायचे आम्ही सात आठजण राहायचो कोणी लपायचं कोणी एकमेकावर डाव द्यायचं लगोरी खेळायचं ते लहानलहान फरशाचे तुकडे ठेवून त्याचा एक उभं करायचं त्याला बॉलने मारायचं मग सगळेजण पळतात मग त्यातली एक दुसरी टीम आपल्याला बॉल एक पार्सल करू एकमेकाला आऊट करण्यासाठी एकमेकाला मारतात ते मारेपर्यंत आपल्याला त्या लगोऱ्या ज्या असतात त्या पूर्ण स्टेप कम्प्लीट केली तर तो एक खेळ खेळला जातो असे आम्ही लहानपणी बरेचसे असे खेळ खेळायचो